विदर्भ सुपर मार्केट

बोला

हा विचारा ना

अडोतीस रुपये

देऊ ना मॅम डिस्काउंट आहे ना डिस्काउंट किती परसेंट

एक मिनि एक मिनिट हो एक मिनिट मॅम सांगते

एक एक मिनिट

डिस्काउंट दहा परसेंट मिळणार मॅम

आणखी काय विचारायचं डाळ आहे तूर डाळ आहे आणि आहे अनेक प्रकारच्या डाळी आहेत ज्वारी आहे तांदूळ आहे हो आहे ना ज्वारी आहे बाजरी आहे मटकी आहे

हो आहेत ना हो सगळ्यामध्ये डिस्काउंट आहे पण पंधरा हजाराचं माल घेतला तुम्ही त्यावर डिस्काउंट मिळेल नाही मॅम कमी ह्याच्यावर नाही आहे ठीक आहे मॅम सांगते मी तुम्हाला